मी कसाराघाट जेव्हा गेलो होतो त्या कसाराघाटमधून मला आजही आठवते दुचाकींनी मी गेलो होतो मग दुचाकींनी गेलो होतो तर कसाराघाट कल्याणपासून लागतो तर त्या कल्याणच्या घाटामधे जसाही गेलो तसा पूर्ण अंधार आणि गाडी टर्न मारत होती इकडून तिकडे इकडून तिकडे अशी तशी तर मला असं खूप हे वाटत होतं भीती वाटत होती कितीतरी आव्हातात्मक आणि तो आव्हानात्मक घाट मी पार करू शकेल का हे सुद्धा मला माहिती नव्हतं म्हणजे वाटत नव्हतं पण तरी कसा तरी मी तो घाट चढला तेवढ्यात चढला नाही तर पुढे जेव्हा मी इगतपुरीला गेलो होतो तिथं तर नुसतं किती तरी मोठा घाट आला होता अन् तो तरी कसा तरी मी चढला मला आजही ते दिवस आठवते